मी आठवीत असताना एका कोळीनृत्य प्रकारामध्ये भाग घेतला होता आम्ही आधीच पूर्वतयारी केली होती एक महिना आधी प्रॅक्टिस पण केली होती एकूण आम्ही बारा वि विद्यार्थी त्याच्यामध्ये होतो त्याच्यामध्ये सहा मुली आणि सहा मुले होती मुलींनी पूर्ण नऊवारी साडी ती पण गुडघ्यापर्यंत असा खोचा घातलेली खोचलेली साडी आणि कोळ्यांची पूर्ण वेशभूषा केली होती आंबाडा डोक्यात गजरा डोक्याला मोठा टिळा गळ्यात मोठं मोठ्ठे मोठ्ठे अलंकार असे घातले होते त्याचबरोबर केसामध्ये तुरा घातला होता असा पूर्ण पेहराव होता मो मुलांचा मुलांची वेशभूषा गुडघ्यापर्यंत तो तिरका बांधलेला रुमाल त्याच्याबरोबर हातात त्यांच्या वल्ला दिला होता आणि वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा हे आमचं गाणं होतं कोळीनृत्य खूपच चांगल्या प्रकारे सादरी करून के केलं आमचा दुसरा नंबर आला आम्हाला त्याच्यातून बक्षीसही मिळालं खूपच छान आणि सुंदर अनुभव होता तो